आणखीन एक माझा आवडता विषय जे अध्यात्म हा विषय मला अतिशय मनापासून आवडतो आणि याच्यासाठी मी आपल्या महाराष्ट्रामध्ये स्वाध्याय परिवार म्हणून एक वि विभाग आहे तो स्वाध्याय परिवारामा मार्फत आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे शंकराचार्यांचे स्तोत्र भारतीय हिंदू धर्मासंबंधी असलेल्या वेगवेगळ्या कथा राजे राजाय किंवा अन्य लोकांच्या कथा आम्ही ऐकतो आणि ज्याच्या आधारे लोकांना प्रबोधन करण्यासाठी त्याचा उपयोग करतो ह्या स्वाध्याय परिवाराच्या मार्फत आम्ही वेगवेगळ्या गावामध्ये जातो त्यांना हिंदू धर्माच्याबद्दल प्रबोधन आम्ही करतो आणि त्यांना त्रिकाल संध्या हे व्रत जे आहे सकाळी उठणे सकाळी दुपारी आणि संध्याकाळी तीन वेळा आपल्या श्लोकांचं विवरण करायचं आणि आपण त्याच्या आधारे आपलं जीवन घडवायचे अशी स्वाध्याय परिवारामध्ये जी शिकवण आहे त्या शिकवण्याच्या आधारे आम्ही लोकांचं प्रबोधन करतो आणि आपलं हिंदू धर्म किती श्रेष्ठ आहे हे सांगण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या गावामध्ये आमच्या आम्ही खर्चाने स्वाध्याय परिवाराच्या मार्फत वेगवेगळ्या गावाना जातो तिथे एक दिवस राहतो त्यांच्या घराशी एकमेकाच्या नात्याचं संबंध उभे करतो आणि त्यांना हिंदू धर्माबद्दल मार्गदर्शन करतो अशा तऱ्हेने स्वाध्याय परिवार आज गेले शंभर वर्ष उभा रा राहिलेला आहे आणि त्यांचे प्रणेते श्री पांडुरंगशास्त्री आठवले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वाध्याय परिवाराचं कार्य जवळजवळ गेले पंधरा वर्ष मी हे केलेलं आहे आणि त्याच्या मला अजून ऊर्जा त्याची मिळते आणि मी माझं जीवन आनंदामध्ये घालवू शकतो